यामध्ये आमच्या शहराच्या बाजूलाच तुळजापूर देवीचे मोठ्ठे देवस्थान आहे त्याचबरोबर पारं पूर्वी असणाऱ्या लेण्या हे देखील ठिकाण आहे प्रसिद्ध व्यक्तिमत्वामध्ये तसं पाहिलं तर शिवाजी महाराज हे देखील आमच्या शहरामधून गेले होते आणि होऊ अशा पद्धतीने आमच्या परिसरात काही मनोरंजक गोष्टी आणि कथा सुद्धा होऊन गेलेल्या आहेत रामायणातील काही गोष्टी सुद्धा यामध्ये झाल्या आहेत